बागकाम बागका बागेमध्ये मी छान फुलांची झाडे लावलेली आहे जसे की गुलाब मोगरा आता सध्याच्या स्थितीमध्ये मोगरा मोगऱ्या फ्लावरिंग येत नाही तर शेवंती जे आहे ते खूप सारे कलर कलरची मी लावलेली आहे आणि त्यांचं जसं की मी हप्त्याच्या हप्त्यात त्यांना रोजच्या रोज पाणी देते आणि हप्त्याच्या हप्त्यात त्यांना कटिंग्स वगैरे त्यांचे झाडांचे जी कटिंग्स राहते आपण ते करतो आणि त्यानला खतं वगैरे पण टाकतो जसं की गांडूळ खत आहे ते टाकल्याने छान झाडं त्यां त्यांचा प्रतिसाद छान येतो आपल्याला फुलं वगैरे छान येतात आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडं जसे की शोकेसची झाडं आपण म्हणतो ते पण खूप साऱ्या लावले आहे फळांचे फुलांचे पाल्म ट्री वगैरे छान मोठे मोठे आहे तेथे मी फळांची पण झाडं लावली आहे जसे की मिरचीचं झाड आपण घरी लावू शकतो वांगेचंच घ झाड आपण घरी लावू शकतो टोमॅटोचं झाड आपण लावू शकतो असे खूप म्हणजे भाजीपाल्यांची प्रत्येक झाडं आपण घरी लावू शकतो त्यांना फक्त त्याचं नि व्यवसाय आपण घरी घरून नाही करू शकत फक्त आपण घरच्या याच्यामध्ये यूज करू शकतो